मी आपल्या विमा कंपनीकडून आरोग्य विमा काढला होता आणि आता त्या आरोग्य विमाच्या परतफेडीचा दावा मला करायचा आहे त्याविषयीचा अर्ज या इमएल द्वारे मी आपल्याला सादर करत आहे माझा विमा पॉलिसी क्रमांक हा दोन पाच दोन दहा पाच सहा आठ नऊ सात आठ चार पाच असा आहे ही विमा पॉलिसी मी दिनांक दोन नऊ शून्य सहा दोन शून्य दोन चार या दिवशी काढली होती अलिकडच्या काळात मला एक छोटासा अपघात झाला त्यामुळे मी इस्पितळामध्ये दाखल झालो होतो आता मी पूर्ण बरा होऊन आलो आहे तरी ही माझी आरोग्य विमाची जी रक्कम आहे ती रक्कम मला पूर्णतः परतफेड व्हावी ही या माध्यमातून नम्र विनंती धन्यवाद